रेखाचित्र काढण्यासाठी सर्वात पहिले आणि महत्त्वाचे साहित्य म्हणजे कागद साधा एपोर साईजच्या कागद जरी वापरला जात असला तरी तांत्रिक रेखावृत्तासाठी आपण खास ग्राफिक शीट बटर पेपर किंवा ट्रान्सफर पेपर वापरतो हे पेन्सिल अगदी सरळ आणि मापात रेखुवृत्तांसाठी उपयुक्त असतात या कागदावर काम करततांना पेन्सिल फार मोठा भाग असतो सध्या सध्या साधारण एच बी टू एच फोर येच सिक्स एच आणि ब्री ग्रेडच्या पेन्सिल वापरल्या जातात यच शिरीजच्या पेन्सिल जास्त हार्ड असतात आणि हलक्या बारीक रेखावृत्त काढायला वापरतात तर बी सिरीजच्या पेन्सिल सॉफ्ट असतात आणि गडद रेखावृतांसाठी टू येच किंवा फोर येच पेन्सिल वापरतात ड्राफ्टिंग करतांना चांगली मनाला जाते आणि गडद रेखाावृतांसाठी एच बी किंवा बी वापरतात